मला सर्वाधिक अभिमान वाटणाऱ्या किंवा गर्व वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे महाराजांचे शिकवण महाराजांची शिकवण असे आहे की ज्या परस्त्री आहेत त्या आपल्या माते समान भगिनी समान आहेत त्यांना त्यांचा त्यांचा आदर मिळालाच पाहिजे किंवा जे विविध धर्माचे जातीचे लोक आपल्या इथे राहतात त्यांचा आपण आदर केला पाहिजे त्यांना सन्मानपूर्वक आपण वागणूक दिली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या धर्मातील कार्य करण्याची पूर्णपणे मुभा दिली पाहिजे कोणत्याही कामात त्यांच्या व्यत्यत न आणता प्रत्येकाने आपापले काम कर्म केले पाहिजे आणि छान पद्धतीने आपण एकत्र राहिलं पाहिजे एकत्र मोठं झालं पाहिजे आपल्या जवळच्या लोकांना देखील आपण मोठं केलं पाहिजे अशी शिकवण मला मुख्यत्वे छान वाटते